पोर्ट्रेट कॅ कॅमेराचं असं आहे की जसं प्रोर्ट्रेट कॅमेरामध्ये फोटो हा क्लियर आणि क्लियर जसं क्लियर आणि उत्कृष्ट फोटो हा असा येतो त्यात ठीक आहे तसंच प्रोट्रेक्ट प्रोट्रेक्ट याच्यामध्ये फोटो काढण्यासाठी मी सजेस्ट करेल की जसं समोरच्याचं ब्या बॅगग्राउंड समोरच्याचं जसं ब बॅक साईडचं बॅगग्राउंड वगैरे हेच सेट असावं क्लियर असावं त्याच्यामध्ये कसं प्रोटेक्टमध्ये फोटो हा व्यवस्थित आणि क्लियर आणि सुंदर येईल